आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवजयंती महामानव जयंती बाबासाहेब आंबेडकरची जयंती महाराणा प्रताप जयंती असे स उत्सव साजरे करता करता येत आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम करतात वेगवेगळ्या कार्यक्रमाची स्वरूपात पद्धतीने केल्या जाते खाण्यापिण्याची व्यवस्था भोजन गीजन हे ते ते सगळ्या पद्धतीने करता येतात